बुलढाना जिल्यात सौ हे गाव जवळच आहे त्या गावामदे दगडाच्या मुर्त्या खूप लोक बनवतात त्या ठिकानी दोन ते तीन कारखाने मोठमोठाले आहे